हॅलो ओला ऑटो मला सत्यानारायण लेआऊटमधून आपलं धामणगाव रेल्वेस्टेशनला जायचं आहे रात्री उशिराची ट्रेन आहे आपल्याला साडेदहाच्या आसपास निघायचंय तर साडेदहापर्यंत रिक्शा मिळेल का ते सांगा सत्यनारायण लेआऊटमध्ये रिलायन्स मॉल आहे तिथे मी भेटेल म्हणजे तिथे हे लँडमार्क तुम्ही लिहू शकता तर साडेदहाच्या आसपास मला रिक्षा मिळाली तर बरं होईल हे मिळेल की नाही मिळेल आणि ड्राईव्हरचं नाव नंबर मला प्लीज माझ्या व्हॉट्सअप नंबरला याच व्हॉट्सअप करा